मी स्वयंपाक करताना किंवा कामे करताना टी व्ही लावते आणि आपले गाणे ऐकता ऐकता आपलं मनोरंजनही होते आणि सोबत आपले कामंही होतात नसली टी व्ही तर मग मोबाईल तर आपला आहेच मग मोबाईलवरही गाणे लावते आणि ऐकते आणि स्वतःही गुणगुणते त्या चालीवर आणि म्हणता म्हणता आपले कामं आटोपते घेते सोबत माझी मुलगी पण आहे तर त्या मुलीचा पण काही अभ्यास राहतो तिचा अभ्यास पण करते ती पण थोडीशी माझ्यासोबत खेळू लागते ती पण छोटे छोटे कामं माझ्यासोबत शेअर करते तर असं मिळून आम्ही दोघेजणी हसता खेळता आपले कामंही आटोपतो आणि आमचं मनोरंजनही त्याच्यामध्ये होऊन जाते